मला बाईक्सचा खूप छंद आहे म्हणजे थोडक्यात बाईक्स मला खूप आवडतात गाडी चालवणं हा माझा लहानपणापासूनच आवडीचा खेळ असल्यासारखा आहे म्हणजे त्यामध्ये माझ्या आवडत्या बाईक्स कोणत्या आहेत तर हर्ली डेव्हिडसन असेल किंवा रॉयल एनफिल्डच्या बुलेट मेटवर आहेत जी टी सिक्स फिफ्टी आहेत यामाची आर वन फाय होंडा सी बी आर आय अशा बऱ्याच गाड्या मला आवडतात आणि तर माझ्या मालकीचे म्हणजे माझ्याकडे सध्या असलेली गाडी आहे ती ज्यावा फोर्टी टू बॉबर आहे आणि माझी ड्रीम बाईक आहे ती हार्ले डेविडसन या कंपनीची बॉबर गाडी आहे ती माझी ड्रीम बाईक आहे आणि म्हणजे अशा बऱ्याच गाड्या आहेत अगदी हिरो होंडाची स्प्लेंडर ते हरली डेविडसनची बॉबर अशा अनेक प्रकारच्या गाड्या मला आवडतात त्यामध्ये काही गाड्या क्रूजर टाईप आहेत काही बॉबर टाईप आहेत काही क्लासिक टाईप आहेत अशा अनेक गाड्या मला आवडतात आणि बाईकिंगसाठी म्हणाल तर माझा हा छंद आहे आणि मला गाडी चालवायला खूप आवडतं अगदी मी कश्मीर लेह लडाख अशा यात्रा करण्याचं स्वप्न आहे माझं आणि त्यासाठी मला अशी माझी आवडती गाडी पाहिजे की जेणेकरून मला ती यात्रा करताना आनंद होईल आणि बाईकिंग ट्रीपसाठी म्हणाल तर मला सगळ्यात पहिल्यांदा गाड्यामध्ये गाडीचं इंजिन व्यवस्थित असावं गाडीची बऱ्यापैकी सुविधा म्हणजे जसं अगदी हेडलॅम्प असेल टेल लँप असेल इंडिकेटर असतील किंवा बाकीचं काय असेल सा साहित्य ते सर्व योग्य व्यवस्थित सुस्थितीत असावं आणि गाडी सर्विसिंग करून ठेवलेली असावी गाडीची वेळोवेळी निगा राखलेली असावी अशा अशा गाड्या अगदी तुम्ही रोजच्या वापरत असो किंवा एखादी ट्रीपसाठी असूद्यात तुम्हाला ह्या टिप्स फायद्याला पडतील